येत्या काही वर्षात शेती उद्योगात नक्कीच बदल होऊ शकतात असं मला वाटतं कारण सद्यस्थितीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणजे आमच्या परिसरामध्ये तांदूळ हे मुख्य पीक घेतलं जातं सो ते झाल्यानंतर ती जमीन पडीकच असते म्हणजे पुढचे किमान पाच ते सहा महिने ती जमीन पडीक असते पण त्यात सुद्धा आता शेतकऱ्यांना हळूहळू आंतरपिकं घ्यायला सुरुवात केलेली म्हणजे तांदूळ काढून झाल्यानंतर भात काढून झाल्यानंतर त्या ठिकाणी कुळीथ लावणे त्यानंतर मिरची लावणे हे वेगळ्या प्रकारची शेती केली जाते त्यानंतर आद आधुनिकरण आधुनिकीकरण आलेलं आहे शेतीमध्ये यंत्राचा जास्ती वापर केला जातो आता बैलगाड्या बैलावर जे जोत असतं ते सोडून आता टॅक्टरवर शेती केली जाते एक प्रकारे हा चांगला बदलसुद्धा आहे वेळ वाचवणारा बदलसुद्धा आहे आणि त्यानंतर वेगवेगळे शेती प्रकारचे शेतीवर आधारित असलेले उद्योग इथे येणं गरजेचं आहे येतील आणि ते थोडक्यात आता नारळ इथे रत्नागिरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नारळ असतो पण नारळाचा जो बाह्य भाग असतो जे त्याचं कव्हर असतं जो आंतर भाग बाह्य भाग असतो त्याचा वापर करून वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करणं वेगवेगळे वस्तू तयार करणं हे होतं नाही आहे रत्नागिरीमध्ये ते होणं अपेक्षित आणि ते होतील हळूहळू जसजसं लोकांमध्ये तेवढी समज येत जाईल तसतसं ते वेगवेगळं प्रकारचे प्रोडक्ट तिथे येऊ शकतात आणि आंबा चांगल्या प्रमाणात रत्नागिरीमध्ये उत्पादित केला जातो आंबा काजू फणस आता सध्या फणससुद्धा मोठ्या इथे हा केला जातो सो अशा प्रकारची सगळ्या गोष्टी हळू डेव्हलप होत आहेत रत्नागिरीत आणि ते एक प्रकारे चांगलंच आहे आणि यासाठी सरकारसुद्धा मदत करतं आहे इथले जे लोकं आहेत ते यामध्ये शिकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे शेतीमध्ये नक्कीच बदल होऊ शकतो माझ्या मते तरी प्रत्येकानं आता शेती करणं गरजेचं आहे नोकरी करता आली पाहिजे पण शेतीसुद्धा करता आली पाहिजे कारण नोकरी आपल्या पोटासाठी करतो आणि शेती डायरेक्ट पोटावरच आपल्या आपलं पोट चालतं शेतीवरच आपलं पोट चालू शकतं सो शेती करणं गरजेचं आहे हळूहळू डेव्हलप होणं गरजेचं आणि होत राहील